डायवर आपण म्हणजे आता ट्रॅफिकमधे फसलो आहे तर आपल्याला म्हणजे इथून आपल्याला कोणता दुसरा मार्ग आहे का जाण्यासाठी तर आपल्याला म्हणजे ट्रॅफिक जाम खुलल्यानंतरचा आपल्याला किती वेळ लागेल तिथं जाण्यासाठी बापरे दोन तास तर मग कमी वेळ लागू शकत नाही का म्हणजे आपण लवकर जाऊ शकत नाही का कारण आप मला तातडीने तिथं पोहचायचं आहे तर दुसरा कोणता मार्ग आहे का म्हणजे जाण्यासाठी दुसरा मार्ग आहे का पण त्यामध्ये तीन तास लागतात का तर म्हणजे आता हे ट्रॅफिक जाम खुलायला लागेल अर्धा तास आणि तिथं जायला लागेन दोन तास आणि तिकडून जर आपण त्या मार्गाने गेलो तर आपल्याला किती तास लागतील तीन तास लागतील का तर तर मग आपल्याला इकडूनच परवडते अर्धा तास वाचतो आपला लवकर पोहचतो ना तर आणखीन दुसरा कोणता रस्ता नाही का अच्छा हे दोनच रस्ते आहेत का बरं बरं आपण हे आता म्हणजे ट्रॅफिक जाम खुलल्यानंतरच जाऊ या कारण इथून कमी वेळेत जाऊ शकतो ना आपल्याला तर इथं तातडीने पोहचायचं आहे आणि तुम्ही म्हणत आहे की तिकडच्या रस्त्याला आपल्याला तीन तास लागतील जायला तर बरं बरं ठीक आहे आपण इकडूनच जाऊ या ट्रॅफिक जाम खुलल्यानंतर हो हो ठीक आहे